अच्छा धावण्याची प्रेरणा म्हणजे जसं जसे की मला आ आधीपासून धाव धावणे खूप आवडतात म मी तसं भाग पण घ्यायचे त्यामध्ये पाचवीमध्ये तसं माझा पहिला नंबर पण आला होता त्यामध्ये आणि जेन ज पहिला नंबर पण आला होता आणि नंतर धावणे हे खूप गरजेचे आहे त्यामध्ये आपल्याला हलकेपणा येतात आणि जे जसं की धाव धावणे स् स्पोर्टमध्ये धावणे हे धाव धावन हा धावणे म्हणजे हे हे एक भाग आहे आणि त्यासाठी आपल्याला तिकडे एं आपल्याला सॉरी आता अटकली मी